हॅलो मी सावंत बोलते आहे फ्लिपकार्टच्या ग्राह ग्राहक सहाय्यक आहेत का मी फ्लिपकार्टच्या तुमच्या आत्ता झालेल्या सेलमध्ये अकरा तारखेला एक स्मार्टफोन मागवला होता स्मार्टफोनचं मॉडल होतं ओप्पो ए थ्री आणि मला मागवायचा होता तो मॉडल होतं ओप्पो ए थ्री प्रो त्याच्यामुळे मी मागवलेला जो प्रोडक्ट आहे तो ॲक्चुअली चुकीचा आहे प्रोडक्ट आय डी आहे ए थ्री फाइव्ह सिक्स टू नाईन थ्री फोर तर मला तो बदलून हवा आहे क किंवा तो शिपिंग होण्याच्या आधी कॅन्सल करायचा आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला ईमेल केला आहे पण त्याचा काही मला उत्तर आलेलं नाही त्यामुळे तुमचा नंबर मला साईटवरती मिळाला तर त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं तर कृ तुम्ही कृपया मला मदत करू शकता का की मी क कोणाला कुठच्या साधारणतः नंबरला कॉल करू किंवा ईमेल करू जेणेकरून मला शिप होण्याच्या आधी ती ऑर्डर कॅन्सल हो करता येईल कारण मी कालच मागवला आहे तो अकरा तारखेला जर मी लवकरात लवकर हे नाही केलं तर ती मग ऑर्डर शिप होईल आणि मग मला उरलेल्या सेलच्या काळा का कालावधीत माझा तो जो ठरवलेला फोन आहे तो घेता येणार नाही त्याच्यामुळे मला लवकरात लवकर तो फोन कॅन्सल करून हवा आहे जेणेकरून माझं जे इच्छुक मॉडल आहे फोनचं मी घेऊ शकेन जो ईमेल तिथे दिलेला आहे त्याव्यतिरिक्त कुठचा ईमेल आहे का ज्यावरती मी त्यांना हे सांगू शकेन किंवा त्या शॉपकीपरचा नंबर जेणेकरून मी त्या डायरेक्टली त्यांना काँटॅक करून कल्पना देऊ शकेन जेणेकरून ते लवकरात लवकर ही प्रक पुढची होणारी प्रक्रिया थांबवू शकतील तर कृपया मला कळवावे धन्यवाद